हा प्लम्बर बोलून राहिले का तुम्ही हा मला नळ रिपेरिंग करायचं होतं घरी काम आं करायचं होतं तर अ या म्हटलं तुम्ही नळामध्ये प्रॉब्लेम येत आहे नळ लिकेज होऊन राहिलं आहे आणि वॉल पण खराब झालेलं आहे बेसिनमध्ये अटेच वगैरे द्यायचं होतं बाथरूममध्ये पण द्यायचं आहे आणि त्याचा वॉल खराब झालंय तर तुम्ही येऊन थोडं चेक करून घ्या अच्छा ठीक आहे ना जर तुम्ही मला सामान वगैरे सांगून द्याल तसं त मी आणून ठेवणार अच्छा ठीक आहे ना तर तुम्ही कधी येणार सर आहे बाथरूम एकच आहे बेसिनमध्ये द्यायचं आणि बाथरूममध्ये दोन नळ फिटिंग करायचे आहेत हो एकच फ्लोरच आहे हो तिथून बरोबर आहे पण खालून वॉल खराब आहे तर तिथूनच पाणी लिकेज वगैरे होऊन राहिलं आहे

ओके ठीक आहे ना हो ठीक आहे ना मग तुम्ही मला लिस्ट बनवून ठेवा तसं मला सांगून द्या मी आणून ठेवणार

हो हो ठीक आहे ना